आमच्या इथे एखादा आमचा खेळाडू जखमी झाला तर आमच्या इथे क्रीडा संकुल उपचारगृह आहे व जिजामाता ग्राऊंडवरही उपचार सुरू आहे किंवा तिथे काही जमलं नाही तर आम्ही त्याला आमच्या इथलं सिविल हॉस्पिटल मध्ये नेऊ तिथंही त्याचा काही झाला नाही तर आम्ही आमच्यापासून दीडशे किलोमीटर असलेलं औरंगाबाद हॉस्पिटलला गाठीमध्ये तिथलं एक प्रसिद्ध हॉस्पिटल आहे घाटी तिथे ते आम्ही त्याला नेऊ तिथेही